हां पंकज होम अप्लायन्सेसए का हां मी खरे बोलते आहे हां तर माझी इकडं आता मी नवीन घर घेतलं आहे कोथरूडमध्ये तर मग मला जरा चौकशी करायची होती तुम्ही तुमच्या ह्याच्यातून टी व्ही फ्रीज आणि इलेक्ट्रिक अजून दोन तीन वस्तू मला घ्यायच्या होत्या तर मग ति तिथून तुम्ही म्हणजे मी बघायला येईन आधी आणि तुमच्याकडं बघितल्या तुम्ही डिलेवरी घरपोच देता का

हां आ

हां बरं बरं हां बरं हां मला डिशवॉशर पण हवं आहे तर

बरं बरं हां पण मग क कधी आलं तर बघायला मिळेल दुकान कधीपर्यंत चालू आहे बरं

बरं बरं बरं हां पण मग तुम्हाला पेमेंट कसं करायचं बरं

हां बरं बरं आणि मग डेमो वगैरे दे देणार का हां हां नाही नाही जेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊन तुम्ही सगळं डिलेवरी द्याल तेव्हा तुमचा माणूस येऊन आम्हाला डेमो घरी आमच्या वस्तू बरो म्हणजे वस्तूवर देणार का म्हणजे आम्हाला ती वस्तू वापरताना बरोबर लक्षात येणार ना की असा डेमो दिलेला आहे म्हणजे दुकानात बघण्यापेक्षा आमच्या घरी येऊन तुम्ही डेमो दिलेला आम्हाला जास्त फायदा होईल ना

बरं हां चालेल चालेल अच्छा बाय